राज्यातील मीडिया लँडस्केप भारतातील इतर राज्ये किंवा प्रदेशांच्या तुलनेत अतिशय आगळावेगळा आहे खरंच मरहा महाराष्ट्र राज्यात बोलली जाणारी भाषा ही मराठी असली तरी याच राज्यात बोलली जाणारी वेगवेगळ्या व्यक्तीची भाषा यात आपल्याला विविधता आढळते आणी त्यामुळे एकाच राज्यात असून देखील आपल्यात विविधता आहे पण या विविधतेतही आपल्याला एकता दिसून येते कारण आपली भाषा जरी काही पद्धतीने वेगळी असली तरी आपली मनं किंवा आपली संस्कृती ही एकच आहे